मी मागवलेली जी ऑर्डर आहे जेवणाची ती ऑर्डर माझी तुम्ही रद्द करा कारण मी कॅश ऑन डिलीवरीच तुम्हाला देऊ शकते माझ्याकडे इतर पद्धतीचा वापर मी आता सध्याच करू शकत नाही तर काय तुम्ही कॅश ऑन डिलीवरीचा जर पैसे घेत असेल तर ठीक आहे नाही तर माझी जी ऑर्डर आहे ती रद्द करा